छंद म्हणून लेखनाकडे पाहत असताना अतिशय मनस्वी आनंद वाटत असतो कारण ते आतून आलेलं असतं आणि लेखन हे खरं तर एक वाक्य लिहिण्यापूर्वी त्यामागे आधी दहा वाक्यांचा विचार झालेला असतो इतकं ते आतून येत असतं म्हणजे मनामध्ये बा दाटून आलेल्या भावना ह्या योग्य समर्पक शब्दात आणि नेमकेपणाने समोरच्यापर्यंत पोहोचवणं ही मोठी कसरतच असते पण त्याचा ताण वाटत नाही कारण त्याचा आनंद हा वेगळा असतो ते मनापासून आलेलं असतं आणि त्याला बसण्यासाठी असा काही खास वेळ नाही पण जेव्हा एखादं काही सुचेल सवड होईल किंबहुनाअगदी कितीही धावपळ असली तरीदेखील लेखन केलं जातं समोरच्याने मागणी केली एखादा विषय दिला आग्रह झाला की तू छान लिहितेस मला पाहिजे होतं मग अगदी रात्रीची बेरात्र करून सुद्धा लेखन होतं आणि ते लेखन खरंचच मनापासून असल्यामुळे त्रासदायक कधीच वाटलं नाही लेखन मागे वाचकाची भूमिका ही तेवढीच महत्वाची आहे जे काही काळ ना माझ्याकडून राहून गेलं होतं पण आता जेव्हा लक्षात आलं आहे की काहीतरी सुटत आहे आणि तेही गरजेचंच आहे त्यामुळे आता त्या लेखनाच्या जोडीला वाचनही तेवढंच मनापासून आवडायला लागलं आहे दुसऱ्याचं म्हणणं काय तो कसा बोलतो कसा प्रकट होतो कारण पुस्तकासारखा दुसरा चांगला मित्र नाही असं म्हटलं जातं ग्रंथ हेच गुरु हे सुविचार उगाच आलेले नाही आहेत त्यामागे तेवढा तात्विक विचारही आहे ही नक्षीत